हॅलो काही नाही ते आज कचऱ्याची गाडी आली होती का कचऱ्याची गाडी रे परिषदेची तिथं तर बिल्डिंगच्या बाहेर पूर्ण लोकांनी कचरा टाकलेला आहे म्हणजे गाडी नाही आली म्हणून पूर्ण तिथे आणि इतकी दुर्गंधी येते आहे तिथून

आता मी मी कॉल करायचा ट्राय केला पण तो नंबर लागलाच नाही आणि हे आत्ताच नाही आहे हे मी अजून दुसऱ्या म्हणजे रत्नागिरीचे दुसरे माझे जे फ्रेंड्स आहेत ते सुद्धा तेच बोलत आहेत की बरेच दिवस झाले हाच प्रकार चालू आहे आणि पूर्ण म्हणजे तो जो रोड आहे ना वरती मारुती मंदिराच्या आधीचा एरिया आहे तिथे ते तिथे तर लोक माहिती नाही कुठून पण असं खूप कचरा तिथे असं ढिगाने साचलेला दिसतो आहे ते माहीत

तेच म्हणजे प्रत्येक सोसायटीमध्ये एखाद्या जागीच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी काही केलं तर हो सु बघूया आता काय ते आणि तिथे सुद्धा म्हणजे इवन बीचेस वगैरे जर तू बघितलंस तर तिथे सुद्धा हाच प्रकार आहे इतका सारा कचरा ते पर्यटक लोकं येतात पण तिथे कचरा टाकण्यासाठी काहीच सुविधा नाही त्याच्यामुळे सगळं तिथेच टाकून जातात ते पावसाळ्यामध्ये तर बघायलाच नको चालेल चल मी परत एकदा ट्राय करून बघते काही होत आहे का हां ठीक आहे